हॅलो हा मग काय करायलाय सा काल भाकरी केली होती सट भोगीची तेचनं न विचारू या भाकरी केली होती तुमच्याकडं कसल्या भाकऱ्या करताय आनि भाजी कसली करताय हां हां हां हां हां तेच नव्हे ते भाकरीवरती सगळं हे करायचं बाजरीची भाकरी आम्ही वटाना वरनं गाजर ती ते घालून पाच प्रकारची ती भाजी करायची मेथीची भाजी करायची आणि कांद्याची पात वगैरे ठेवून द्यायचं देवाला एक नैवेद्य ताट करायंच कोणी बरं घेतलेलं सा आल्या होत्या बायका हां हां हां हो तुम्ही त्यादिवशी घेतायसा काय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 हां हां मला काय त्यावेळेस वेळ मिळाला नाही थोडा म्हणून म्हणलं आज आता फोन करूया मग संक्रांतीची काय काय तयारी झाली काय घाऱ्या हो दोन प्रकारच्या घाऱ्या करायला लागतात हो थोडा

तिळाचा लाडू पण केला होता काय नाही मग हां हां हां ह

हां काळी साडी घेतल्यात काय मी घेतल्या तुम्हाला फोटो पाठवते मला सांगा कशा आहे ते ब्लाऊज शिवलं आहे चांगलं आहे वाटते आहे काय बघा जरा काहीतरी वेगळा पॅटर्न करूया म्हणलं तुम्ही घेतलासा साडी हां हां हां

हां हां हां

माझ्याकडे होती काळी सगळ्या नवीन आता पायटर्नं चांगले आलं होतं ना काळी साडीतल्या म्हणून म्हणलं घेऊया हां त्या दिवशी घालायची च असत्या एका चालतं आहे की घालूया की तर का सगळं शिवून तीन तयार आहे घातलं तरी चालतं आहे आणि वाण काय आणलेलं सा तुम्ही ते हळदी कुंकवाला हां हां हां हां हां हां हां हा हा हा हा हां हां हां हा सुगडं होय आमच्या इकडं सुगडं म्हणतात तुम्ही काय म्हणताय का म्हणताय लोटकं म्हणताय होय तुम्ही कधी भोगी दिवशी पूजताय सा का संक्रांती दिवशी पूजताय हां त्याच्या कोणतेनच्या होतात नाही हां हां

हां हां आम्ही पण तेच करतो पाच पाच सात आयटम घालायचे चालेल काय होय मग चांगलं आहे हा आवडलं म्हणा पोळ्या पोळ्यांचं काय घातलंयसा का नाही पोळीला चालतं आहे चालते चालते हां ठीक आहे मग हां हां बरं बरं चालते ठीक आहे ठीक आहे हां ठीक आहे